मोठी कामगिरी अशी तर मी काही केली नाही म्हणजे असं मला वाटत नाही पण जर आपण म्हटलं गेलं तर मी सध्या सोशल सर्वेज वगैरेमध्ये काम करतो तर जे फॉर एक्झाम्पल आपले आरोग्यावर पाण्यावर शा एज्युकेशनवर आम्ही काम करतो आणि त्याच्यामुळे लोकांना म्हणजे त्या ज्यात जो रिसर्च करतो त्यामुळे लोकांना फायदा होतो तर मला त्याचा अभिमान वाटतो कारण आपल्या कामामुळे आपल्याला पैसे तर भेटतच आहेत पण आपण लोकांसाठी गरिबांसाठी काहीतरी करतो आहे किंवा आपल्या देशासाठी काहीतरी करतो आहे ही भावना जी मनामध्ये असते तर ती त्याचा मला स भरपूर अभिमान वाटतो दुसरं म्हटलं गेलं तर बालपण एकदम म्हणजे गरिबीमध्ये गेलेलं असतानाही शिक्षण पूर्ण करून आता हे काम करतो आहे त्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो